इतिहासातील लढायांचा भाग म्हणून वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झालेल्या लोकांना आम्ही ओळखत नाही त्याच्यामुळे त्यांच्यासमोरील आव्हाने मला स्पष्ट करता येणार नाही